हॅलो हॅलो दादा आम्ही पोचलेला आहे ना इथे बा तुम्ही किती वेळ झाला तुम्हाला तुम्ही लोक तुम्ही तुम्हाला आम्ही लोकेशनही पाठवत आहे इथे इथे आहे म्हणून तुम्ही आत्ता आलो आत्ता आलो तुम्ही सांगून राहिला आम्हाला की इथं आहे इथं आहे तुम्ही कुठे आहे कुठे तर आम्ही अरे भाऊ ह्या समोरल्या दुकानाजवळच आहे ना चाय चस्का बार बारच्या समोर तर अरे तुम्ही सांगायला तर पाहिजे क बा तुम्हाला पंधरा मिनिट होणार आहे वीस मिनिट लागणार आहे अर्धा घंटा लागणार आहे त्यासाठी आम्ही टाइम आम्हीस किती वेळची इथे येऊन वाट पाहत आहे ना तुमची उन्हा तानात उभा आहे ना आम्ही आमचा तर विचार करायला पाहिजे आमच्या संग म्हातारे माणसंपण आहे ना तर आम्हाला तुम्ही घरून नाही पहिलेच सांगायला पाहिजे ना का लेट निघत आहे बा तर अर्धा घंटा तुम्ही घरीच थांबा मी तुम्हाला जेव्हा कॉल कल करेन तेव्हा तुम्ही तिथे येऊन पोचा म्हणून ठीक आहे लवकर या पण करन कारण आमच्या घरचे जे लोक आय त अ खूप रागात आहे आणि कोण तापलेले आहे का उगाच त्याला असं वाटून राहिलं का लवकर कधी गाडीत बसतो कधी गाडी चालू होते म्हणून